अमर्त्य सेन यांचं मराठीत भाषांतर ज्याचं झालं आहे ते अस्मिता आणि हिंसाचार हे पुस्तक खरोखरंच बौद्धिक आव्हान देणारं पुस्तक आहे म्हणजे मुळात त्यांची त्यांची जी ही थिरीय आहे ना अस्मिता आणि हिंसाचार ही थिरीच मुळात खूप आव्हानक अशी आहे आणि समजून घ्यायला अवघड आहे खरं सांगायचं तर त्यांनी सुरुवात अशी केली आहे की अस्मिता चांगली चांगली असते आणि अस्मिता ही खरोखरच त्रासदायक पण असते आणि अस्मितेचा आणि हिंसाचाराचा काय संबंध असतो तो संबंध उलगडून दाखवण्याचा एक मोठा प्रयत्न अमर्त्य सेन यांनी केला म्हणजे त्यांना जे नोबल पुरस्कार मिळाला त्याच्यामध्ये जी एक दोन तीन पुस्तकं घेतली जातात त्यांचं दोन तीन संशोधनात्मक विचार किंवा संशोधनात्मक काय म्हणता येईल त्याला की भूमिका महत्त्वाच्या मानल्या गेल्या नोबल पुरस्काराच्या निमित्ताने किंवा साठी त्यातली ती एक भूमिका आहे की हिंसाचाराचा संबंध हा अस्मितेशी असतो हे इतकं आव्हान देणारं पुस्तक होतं की आत्ता खरोखरच म्हणजे आपल्या नव्वदच्या दशकात म्हणूया किंवा कदाचित ऐंशीनंतर पंच्याऐंशीनंतर असं आपल्याला म्हणता येईल की आपल्या इथे सुद्धा म म्हणजे महाराष्ट्राच्या आणि भारताच्या राजकारणामध्ये हा अस्मितेचा स् अंतर्भाव झाला आणि मग अस्मितेचा अंतर्भाव झाल्यामुळे ते छोटे छोटे वोट बँक्स तयार झाल्या आणि त्या छोट्या वोट बँक्स तयार झाल्यामुळे सबंध सत्तेची राजकारणं बदलली आणि म्हणून मग अस्मिता ही महाराष्ट्राच्या आणि भारताच्या सुद्धा सर्वसामान्य माणसाच्या सुद्धा मनाच्या केंद्रस्थानी आली आणि आणि पहो भा धार्मिक दृष्टीमधल्या अस्मता अस्मिता ही तर आणखीनच एक मोठी गोष्ट आहे मला ह्या पुस्तकाबद्दल किंवा ह्या अस्मितेचा आणि हिंसाचाराचा संबंध काय आहे हे शोधण्या च्यासाठी महत्त्वाचं हे पुस्तकं वाटलं त्याचं कारण मी जे काम करत होते की आपल्या स्वातंत्र्याच्या का वेळेला झालेला जो सबंध फार मोठा विस्तापना विस्थापन झालं लोकांचं त्याच्यातलं सिंधी लोकांचं जे विस्थापन झालं आणि लोक महाराष्ट्रात आले तर त्या लोकांचा अभ्यास करण्याचा एक माझा प्रॉजेक्ट होता परत तर त्याच्या संबंधत हा एक प्रश्न मला फार महत्त्वाचा वाटला वाटत होता की अस्मिता अस्मिता आणि मग होणारा हिंसाचार ह्याचा नेमका संबंध काय आहे म्हणजे जीनांच्या डोक्यात त्याचा उत्तर काय होतं ह्या सगळ्या विस्थापित लोकांच्या डोक्यात त्याचं उत्तर काय होतं महात्मा गांधींच्या डोक्यात त्याचं काय उत्तर होतं आणि माऊंट बॅटननी त्याच्यातून कसा काय मार्ग काढला असं असे प्रश्न माझ्या मनात होते आणि म्हणून खरं सांगायचं तर अमर्त्य सेन यांचा हे जे अस्मिता आणि हिंसाचार पुस्तक आहे ना ते मला फार मोठ्या प्रमाणात बौद्धिक आव्हान देणारं पुस्तक वाचलं आणि ह्या पुस्तकावर मी माझ्या अनेक मित्रांबरोबर वगैरे चर्चा केलेली आहे अनेक कुटुंबांमधल्या लोकांबद्दल माझ्या कुटुंबातल्या माझ्या मित्रमैत्रिणींच्या कुटुंबातल्या लोकांबरोबर चर्चा केली आहे त्यातूनही काही काही मुद्दे मिळत जातात आणि लोकांची भूमिका समजत जाते असं मला वाटतं मला असं वाटतं की खरोखर महाराष्ट्रातल्या ज्यांना वाचायला येतं आणि आवडतं त्या सर्वांनी अस्मिता आणि हिंसाचार हे पुस्तक वाचलं पाहिजे आजच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थितीबद्दल थोडं उत्तरं मिळण्याची शक्यता ह्या पुस्तकाच्या वाचनातून मिळू शकेल असं मला खात्रीने वाटतं